मी सगळ्यात जास्त चांगला अनुभव घेतला प्रोडक्टसचा तो म्हणजे इ बुक्स इ बुक्स म्हणजे ऑनलाईन इंटरनेटवरती भेटतात आपल्याला ती वाली बुक्स ती म्हणजे काय सांगू त्या बुक्सबद्दल तर खूप सुंदर अशी बुक्स होती ती म्हणजे जी क्वॉलिटी होती ना बुक्सची ती पण खूप सुंदर होती आता आपण जेव्हा दुकानातून बुक्स घेतो तेव्हा कधी कधी किंवा ऑनलाईन शॉपिंग करतो आपण बुक्सची तेव्हा कधी कधी ते फाटलेले येतात बुक्स तर कधी त्यानी फेंट असते रायटिंग किंवा पुन्हा काही तरी आणखीन प्रॉब्लेम्स असतात कवर निघते किंवा फेमिक्विक वगैरे लावलेला नसतो जास्त प्रमाणात त्यामुळे ते सुटत असतं तर मी इ बुकचा असा म्हणजे अनुभव घेतला की त्यांची जी म्हणजे लिहिण्याची पद्धत असते म्हणजे जे रायटिंग असते ती खूप क्लिअर असते जेणेकरून आपल्याला वाचताना कोणताही त्रास नाही होत परत दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आपण आपल्याला जे कळत नाही आहेत शब्द ते आपण तिथल्या तिथे मार्क करून ठेवू शकतो आणि पुन्हा काय तर ते आपण इजी टू कॅरी आहे म्हणजे आपण ते फोनमध्येच असतात ते आपण कुठंही कॅरी करू शकतो आपल्याला जर बसमध्ये वाचायचं असेल तर बसमध्ये आपल्याला उपयोगी पडतात जर आपण बुक्स ते बसमध्ये काढले ह्या पावसाळ्यामध्ये तर ते कुठे पाणी पड कुठे या धडधडीमध्ये खाली पड असं होतं पण जर फोनमध्ये असले बुक्स तर ते खाली पड वगैरे काही होत नाही त्यामुळे ते खूप चांगल्याप्रकारे वाचता वगैरे येतात असा माझा इ बुक्सचा अनुभव आला आहे